नृत्यासाठी खरं तर मोटिवेशनची अजिबात गरज नाही आहे नृत्य हा खूपच आवडीचा विषय असल्यामुळे तो आपोआप करायला मी भाग पडते आणि आनंद झाला किंवा दुःखही झालं काही काही वेगळे मोशन्स जरी असले काही वेगळा मुड असला तरी मला तो डान्स थ्रू एक्सप्रेस करायला आवडतो आणि तसे यूट्यूफवर वेगवेगळ्या मोठमोठ्या डान्सर्सच्या व्हिडिओज् टीव्हीवर वेगवेगळे पार देशविदेशामधले डान्सर्स किती गरिबीची परिस्थिती असते त्यांची तरी ते इतक्या मोठ्या स्टेज वर येतात डान्स करतात आपलं आपलं पॅशन आपलं जी कला आहे ती सादर करतात आणि त्यामुळे ते बघून आपोआपच आपल्याला नृत्य करावंसं वाटतं आपोआपच आपण मोटीवेश मोटीवेट होतो आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं आणि खरंतर मी आधीही म्हटलं तसं मोटिवेशनची डान्ससाठी गरजच नाही आहे काहीही झालं की नाचलं पाहिजे